आपल्याकडं जर पाहुणे आले असतील तर त्यांना नेण्यासारखी धाराशिव जिल्ह्यामे बरीचशी अशी जवळपास पर्यटन स्थळ आहेत त्यापैकी भक्तांचं श्रद्धास्थान असलेलं तुळजापूर सांगता येईल त्यानंतर हातला देवी सांगता येईल त्यानंतर औरंगबादसारखेच लेणी असलेली इथं धाराशिवला लेणीसुद्धा प्रसिद्ध आहेत त्याचप्रमाणे नलदुर्ग जिल्ह्याम नलदुर्ग तालुक्यामध्ये एक किल्ला आहे ज्याच्यामध्ये दोन धबधबे वाहतात त्यामध्ये राणी आणि राजा धबधबा असं त्याला नाव आहे त्यानंतर जवळ पा धाराशिव जिल्ह्यात जवळ आंबेजोगाई म्हणून आहे जे माहूरच रेणुकामातेचं स्थान आहे तिथंही आपल्याला जाता येईल हातला देवीचा जो परिसर आहे तिथं तुम्ही सध्या सगळ्यांची मागणी आहे की तिथं पर्यटन स्थळ खूप छान आहे आणि सोयी तिथं चांगल्या कराव्यात तर त्या दृष्टीने ते जाण्यासाठी चांगले ठिकाण आहे